पूर्वीच्या काळी महिला फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरताच मर्यादित होत्या परंतु वाढती शैक्षणिक प्रगती आणि त्या अनुषंगाने महिलांमध्ये झालेले शैक्षणिक सामाजिक राजकीय बदल आज एकही कोणतं क्षेत्र असं नाही की ज्यामध्ये महिलांचा प्रामुख्याने सहभग नाही आज सरपंचपासून तर राष्ट्रपतीपर्यंत महिला आहेत खेळ खेळ या क्षेत्रामध्ये सुद्धा महिला क्रिकेटर्स आहेत रेसलर्स आहेत धावपटू आहेत कॅरमपटू आहेत बुद्धिबळमध्ये महिलांचं योगदान आहे त्याचबरोबर महिला पायलट डॉक्टर्स इंजिनियर्स म्हणजे मला तरी असं सांगायला आनंद वाटेल की पुरुषांपेक्षा महिलांचं योगदान हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आतुलनीय आहे तर याला जबाबदार शैक्षणिक क्रांती हे म्हणावं लागेल